कोल्हापूर जिल्ह्यात वृद्धांसोबत सर्वांसाठीच आरोग्यसेवा खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत वृद्धांसाठी सुद्धा आरोग्यसेवा खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत वेगवेगळ्या आजारांवर कोल्हापूरात उपचार केले जातात त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा प्रगत आहे यात म्हणायला काही हरकत नाही बाकी सामाजिक आदर आणि सन्मानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सामाजिक आधार आणि सन्मानाच्या बाबतीत जास्त आव्हाने नाही येत तर जास्त प्रमाणात संधी ह्या उपलब्ध नक्कीच आहेत वृद्धांना त्यांचा सन्मान हा त्या त्या वेळी दिलाच जातो असं समजलं जातं की वृद्ध म्हणजेच त्यांना जास्त अनुभव आहे जास्त अनुभव त्यांनी घेतलेला आहे खूप साऱ्या घटना त्यांनी घडून गेलेलं पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा सल्ला हा महत्त्वाचा व मोलाचा मानला जातो त्यामुळे कोणतेही कार्य करताना त्यांच्या सल्ला घेऊनच एखादे कार्य पार पाडले जाते त्यामुळे वृद्ध जनतेसमोर जास्त आव्हानं नसून जास्त प्रमाणात संधी उपलब्ध आहेत असे म्हणायला काही हरकत नाही सामाजिक आधार किंवा वेगवेगळ्या जेव्हाच सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणू होत असतात त्यावेळेस वृद्धांचा स वृद्धांचा समावेश हा खूप प्रमाणात दिसूनही येतो आणि त्यांना त्या प्रमाणात ती योग्यता त्यांची मानली जाते त्यामुळे ते तिथे येतात किंवा त्यात ते सह सहभाग घेतात